मराठी लोकांमध्ये विविध सण साजरे केले जातात मकर संक्रांती गुढीपाडवा दिवाळी दसरा इत्यादी तसेच यामुळे मराठी भाषेचा वारसा पुढे जात चालला आहे मराठी भाषेबद्दल आवड निर्माण करण्यासाठी शाळेंमध्ये विविध स्पर्धा घेतल्या जातात निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तसेच मराठी राजभाषा दिनसुद्धा साजरी केली जाते यामुळे मराठी भाषेचा वारसा समोर जात चालला आहे